राज्यात वेगवेगळे वृत्तपत्र आहेत शासन दरबारी चालणारं वृत्तपत्र हे लोकराज्य आहे या लोकराज्य माध्यमातून अनेक वेळा अनेक प्रश्नांवरती चर्चा केली जाते राज्याचा सांस्कृतिक विभाग जो आहे तर तो सांस्कृतिक विभाग वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम हे आयोजित केल्यानंतर त्या कलाकारांना कोणत्या समस्या आहेत त्या कलाकारांना नेमक्या कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं कलाकार हा केवळ कलाकार नसून तो समाजाचा घटक आहे तो एक संस्कृती जोपासतो आहे तो एक चांगल्या पद्धतीचं लोकांचं मनोरंजन करतो आहे यासाठी तो कलाकार किती आवश्यक आहे हे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला समजतं लोककला ज्या आहेत तर त्या केवळ मनोरंजन नाही लोककलेच्या माध्यमातून मनोरंजन आणि लोकप्रबोधन या दोन्ही गोष्टींची सांगड घातली जाते वृत्तपत्र याला योग्य ती माहिती किंवा योग्य ती बातमी देऊन प्रेक्षक पहिल्यांदा स्टेजवरच्या कलाकाराला दाद देण्यासाठी त्या प्रेक्षकगृहापर्यंत खेचून आणतात कार्यक्रम कशा पद्धतीनं सादर झाला याचं अतिशय चांगल्या पद्धतीचं वार्तांकन करतात शिवाय कलाकारांना कोणत्या समस्या आहेत आणि त्यावरती राज्यशासनानं प्रेक्षकांनी आणि एक समाजातील घटक म्हणून आपण काय कार्य करणं गरजेचं आहे याविषयी सखोल चर्चा केली जाते